मी स्वतः वापर करू शकत नाही पण अनेक वापरकर्ते जे आहेत तर या वापरकर्त्याच्या अनु अनुभवावरून सांगता येईल की गुगल नेस किंवा ॲमेझॉन इ इकोसारखे व्हॉईस कंट्रोल होम अशिस्टंट्स हे घरातील काम सुलभ करण्यासाठी ते आपल्याला उपयुक्त ठरत ठरत असतात त्याच्याद्वारे जे लाईट्स आहेत फॅन आहे टी व्ही आहे इतर स्मार्ट डिवायसेस आहेत सहज नियंत्रित आपल्याला करता येतात जसं की आता संगीत ऐकणं आल अलराम लावणं हवामानाची माहिती मिळवणं अशा गोष्टीसाठी आपल्याला फायदेशीर ठरत असतं लोकांना त्यातली सहजता वेग आणि स्मार्ट फंक्शन्स आवडतात मात्र काहीना त्याबद्दलची जी गोपनीयता चिंता वाटते कारण हे काय उपकरण सतत ऐकत असतं तसेच मराठी किंवा अन्य ज्या प्रादेशिक भाषा असतात या प्रादेशिक भाषांमध्ये मर्यादित समर्थन असल्यामुळं काही अडचणी आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतात तरीही तंत्रज्ञानाशी सुसंगत राहण्यासाठी ही साधनं आपल्याला त्या ठिकाणी उपयुक्त वाटतात